मी वर्धा जिल्ह्यातला आत वर्धा जिल्ह्यातला आताचा ऋतू म्हणजे पावसाळा पावसाळ्यामध्ये आत्ता पाऊस पण खूप आहे पाऊस एवढं खूप भन्नाट येऊन राहिलं की कोणाचं कॉलेजला पण जात जाऊन नाही होऊन राहिलं पाऊस पण खूप आहे नदीला पूर पण येऊन राहिलं हे जे आता जे पाऊस येऊन राहिलं ते त्याच्यामुळे लई जणाचं नुकसान पण झालेलं आहे शेतीमध्ये पण नुकसान झालेलं आहे तिकडून नदीला पण पूर आले बाढ पण येऊन राहिले आजकाल आणि कॉलेजला पण सकाळी जायच्या वेळेस पाणी येते कोणत्या कोणत्या कॉलेजला सुट्टी पण दिली मागं गे मागे गेल्या उन्हाळ्यामध्ये तपन पण ऊन पण खूप लई होते टेम्परेचर पण लई होतं वाटते आणि माणसाची पण हे सोय शेतीमध्ये पण काम करणाऱ्यांना माहीत आहे काही आजकालचे तपन कशी आहे आणि मग त्याच्या पाऊस पण तेव्हा काही जास्त पडलेलं नव्हतं आता जे पावसाळा चालू आहे ह्या पावसाळ्यामध्ये लई जणांचे घर वगैरे वाहत गेले आमचं जे टीनंचं घर आहे त्याच्यावर जास्त तर काही आहे नाही पण पाऊस आल्यावर थोडंफार पाऊस घराम घरच्या आतमध्ये पण पडतो आजचं तर लईच ते आहे चालू सगळ्यांचं जोर मग आता गेले ते आता नंतर इथे हिवाळा ऋतू येईल त्याच्यानंतर थंडी पण एवढी खूप असेल थंडीमध्ये आपले जे काय ते रोग थंडीचे रोग पण राहतात आत्ताचे पावसाळ्याचे पण रोग राहतात जंतू वगैरे म्हणा नदी नाले इकडे तिकडं भरतात आताचे रस्ते वगैरे बनलेले नसतात रस्ते गाड्यांना जासाठी पण रस्ते नसतात खूप रस्ते पण